औषध रसायनशास्त्र आता खूप पुढारलेले झाले आहे त्याच्यामुळे आपल्याकडे कर्करोग ह्रदयविकार अगदी डायबेटीस सुद्धा म्हणजे अशासारख्या गंभीर आजारांवर उपचार करणाऱ्या सुविधा नक्कीच उपलब्ध आहेत त्या परवडणाऱ्या सुद्धा आहेत हो म्हणजे केमोथेरपी फिजिओथेरपी डायलिसिस अशा महागड्या ट्रीटमेंटचा जर आपण विचार केला तर त्या आपल्याला महागड्या का वाटतात कारण आपण एखाद्या प्रायव्हेट किंवा खाजगी रुग्णालयाचाच फक्त विचार करतो पण सरकारने त्यांच्यातर्फे सरकारतर्फे काही योजना राबवलेल्या असतात किंवा सरकारतर्फे काही हॉस्पिटल्स अशी आहेत की ज्यामध्ये अत्यल्प दरात या सुविधा पुरवल्या जातात त्याची आपण माहिती घेणं खरं तर गरजेचं आहे आणि तिकडे त्या सहज उपलब्ध देखील होतात आपली काही डॉक्युमेंट्स फक्त जर आपण क्लिअर ठेवली आपल्याकडे जर सगळा आपल्याविषयीचा योग्य अशी माहिती आपली आपल्याजवळ व्यवस्थित ठेवली त्याबद्दलची कागदपत्रं आपल्याकडे व्यवस्थित असतील तर आपण सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतो त्या सुविधांचा लाभ आपण घेऊ शकतो अदरवाईज ह्या गंभीर आजारांवर उपचार उपलब्ध असून त्या सुविधा उपलब्ध असून आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत एवढंच फक्त एवढीच समस्या खरंतर भेडसावते आहे कारण सहज उपलब्ध देखील या सुविधा आहेत पण आपण त्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे त्या सुविधांची माहिती घेणं गरजेचं आहे म्हणजे आयुषमान भारतसारखी जी योजना आहे त्या योजनांचा लाभ जर आपण आधीच घेऊन ठेवलेला असेल ते कार्ड जर आपण काढून ठेवलेलं असेल तर आज मला वाटतं अनेक लोकांसाठी या गंभीर आजारांसाठी लागणाऱ्या ज्या महागड्या किंवा ज्याला आपण फार मोठ्या मोठ्या प्रोसिजर्स असं म्हणतो केमोथेरपी फिजिओथेरपीसारख्या त्या आपल्याला अत्यल्प दरामध्ये आयुषमान भारत कार्डमुळे उपलब्ध होऊ शकतात